हॅलो कोण करेन करेन परत माझ्याकडे सध्या पैसे नसल्यामुळे मी देत नाही आहे पण हळूहळू देते माझ्याकडे सध्या शेतीतून पीकपाणी नाही होत आहे तर हळूहळू देण्याचा प्रयत्न करतो आहे महिन्याचे तरी तीन चार हजार रुपये असे देऊ शकते नाही नाही देण्याचे प्रयत्न करते ताई हळू हळू ठीक आहे ठीक आहे चालेल